बायकर म्हणून माझ्यासमोर सर्वात महत्त्वाचं आजची अडचण आली ती म्हणजे रस्ते रहदारी रस्त्यांची एक अडचण ही भारतामध्ये प्रत्येक म्हणजे दशकामध्ये बघायला मिळाली रस्ते खडबडीत होते आता चे जे सरकार आहे त्यांनी चांगले रस्ते जरी निर्माण केले असतील तरी ही आवड माझी हळूहळू कमी होत गेली पण एक बायकर म्हणून चांगले रस्ते असायला हवे हवामानासाठी किंवा लँडस्लाईड यासारख्या ज्या नैसर्गिक आपत्त्या आहेत त्यावर मात करण्यासाठी तुम्हाला सजगता बाळगायला हवी तसे की शिरस्त्राण वापरायला हवे हातामध्ये हात मोजे घाला घालायला हवे आणि ब तुम्हाला आजकाल जे पॅड मिळतात पायामध्ये घालण्यासाठी ग तुम्हाला काही अपघात होऊ नये म्हणून इजा होऊ नये म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला पळायल्या हव्यात मग मी तर म्हणेल की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे तुम्ही आधीच सावधता बाळगायला हवी आणि त्यामुळं अशा ब्या घटना घडणार नाहीत आणि बायकर म्हणून तुम्ही ही जी तुमची मौज आहे तुमची जी सवय आहे तुमची जी आवड आहे ती चांगल्या प्रकारे तुम्ही जपू शकाल म्हणून तुम्ही एक बायकर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाळायला हव्यात आणि तुमचा आनंद उपभोगायला हवा धन्यवाद